हॅलो नमस्कार सर ओला ऑफिसमधून बोलत आहे का तुम्ही अच्छा ठीक आहे सर धन्यवाद सर मी अविनाश बोलतो आहे तुमचा ओलाचा नेहमीचा कस्टमर सर सर मला आजकाल खूप अडचणीला सामोरं जावं लागत आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो सर सांगू शकतो का धन्यवाद सर सर एकदा मी तु आत्ता जी ओलाची कॅब बुक केली ना कॅब तर त्यामध्ये मला असा अडथळा आला की सर तिथले सीट बरोबर नव्हते आणि सर तिथला जो चालक होता त्याचा व्यवहारही बरोबर नव्हता आणि सर तो गाडी पण बरोबर चालवत नव्हता आणि मी चारचाकी बुक केली होती तर तो तीन चाकी घेऊन आला सर हो सर आणि ते तीन चाकी घेऊन आला कारण की सर माझ्याकडे माझी पूर्ण सहकुटुंब सहपरिवार मी बाहेर गेलो होतो सर त्याच्यामुळे मला खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं सर आणि मला जास्त पैशात कमी सर्व्हिस बिळा मिळाली सर जेणेकरून माझा आर्थिक नुकसान झालं आणि मानसिक नुकसानही झालं तर सर तुम्ही ती भरपाई करून देणार का माझी आणि सर हा त्यांना बिलकुल तुम्ही काढून टाका कामावरनं कारण की सर तुमचं जे कस्टमर्स आहेत सर त्यांची किंमत कमी होऊन जाते सर इथं आणि आम्ही नंतर यूज नाही करत मग सर ते कस्टमर हा सर आणि कृपया करून माझी शीक अशी नम्र विनंती आहे की ही जी माहिती मी तुम्हाला दिली ती गोपनीय ठेवा हो सर आणि थोडी